प्रार्थना आणि पूजा करायला मला आवडते प्रार्थनेमध्ये मुळे मनाला मन शांती लाभते तसेच पूजेनंतरही मनाला मन शांती लाभते आणि एकंदरीत मन हे उत्स उत्साहित होतं आणि एक पवित्र भावना मनामध्ये निर्माण होते तसेच प्रार्थनेमध्ये दत्ताची प्रार्थना पांडुरंगाची प्रार्थना करण्यास आवडते गुरुची पूजा दत्ताची पूजा करायलाही आवडते बालाजीचे स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम ह्या प्रार्थनासुद्धा करायला मला आवडतात पूजेमध्ये विशेषतः साध्या पद्धतीनी पूजा करता येते मंत्र तंत्र करून पूजा करता येत नाही मी सामान्य फूल अक्षता वाहून पूजा करतो झालं करू का बंद हं बरं